भारतीय अन्न अतिशय साधे आणि साधारण प्रकारचे खातात रोजच्या भारतीय लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये वरणभात भाजी पोळी हे येतं आणि कोणते पदार्थ म्हणजे मसाल्याचे रोजच्या मसाल्यांमध्ये दुसऱ्या तिखट मीठ हळद अजून थोडा गरम मसाला चवीसाठी ही दैनंदिन जीवनामध्ये वापरला जातात आणि इतर लोणचं ते म्हणजे वेगवेगळ्या चटण्या आणि भाज्यांचे प्रकार च चवळीचे भाजी शेंगाची भाजी आलूवांग्याची भाजी आणि भात तर हा नेहमीच असतो आणि पोळीही असतेच किंवा काही लोकं बाजरी भाकरीसुद्धा खातात म्हणजे ते भारतातले क्षेत्र आणि भौगोलिक स्थितीच्या अनुरूप जे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक भागातील अन्न वेगवेगळ्या पद्धतीचे असते